आमच्या बागेत मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत फुलं झाडं आहेत फळं झाडं आहेत त्या झाडांना वाढवण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरते घरी बनवलेलीच खतं तयार खतं मी बाहेरची विकत आणत नाही घरच्या घरी आमच्या इथे जवळपास शेण मिळतं त्यामुळे गोठे असल्यामुळे शेणाची उपलब्धता आहे त्यामुळे शेण आणून ते सुकवून त्याची मग भुकटी करून ती झाडांना घालते तेव्हा झाडांना खतं घालताना झाडांच्या भोवती अळी केली जातात तशी आम्ही अळी करतो आणखीन फुलझाडांना थोडीच पण फळझाडं आहेत त्यांना मोठी अळी करावी लागतात नारळ आहेत आंबा आहे त्यांना नारळाला मीठ घालावं लागतं ते आम्ही महिन्या महिन्याला घालतो प्रत्येक महिन्याला थोडं थोडं घातलं की झाडं व्यव व्यवस्थित वाढतात आणखीन फळं फुलं ही छान देतात तसंच प्रत्येक झाडं म्हणजे आता वेली बिली आहेत त्या एक बाजूला वेगळ्या लावलेल्या आहेत फुलं झाडं एका ठिकाणी लावली आहेत आणि शेंगा नंतर फणस हे एका बाजूला लावलेले आहेत त्यामुळे त्यांना व्यवस्थित ऊन मिळतं आणि ऊन वारा सगळं व्यवस्थित मिळाल्यामुळे त्यां ती फळंही छान देतात फुलं झाडांना फुलं सुंदर प्रकारची येतात प्रत्येक झाड चांगल्याप्रकारे वाढू शकतं तसंच ती झाडं वाढण्यासाठी आणि जे जे काही लागतं ऊन लागतं त्यामुळे उन्हाचं पण आम्ही व्यवस्थित हे करतो त्यासाठी झाडं कापावी लागतात मोठी ती व्यवस्थित कापतो आणि ती झाडं कापली की बाकीच्या छोट्या झाडांनाही व्यवस्थित ऊन मिळतं तसंच केळी लावलेली आहे केळीला छान पाणी मिळालं की केळं छान वाढतं त्याला सुंदर लोंगर लागतात आणि भरपूर प्रमाणात केळीही आम्ही उपलब्ध करू शकतो तसंच फणसाचं झाड आहे नीरफणस म्हणतात त्याला विलायती फणस त्यालासुद्धा आम्ही व्यवस्थित खतं बीतं घातल्यामुळे ते छान वाढलं आहे आणि भरपूर प्रमाणात ते नीरफणस लागतात आमच्या इकडे त्या तसंच फुलझाडंही छान वाढतात फुलांना प्रत्येक मोगऱ्याला सुंदर मोगरा लागतो मोगऱ्यालासुद्धा जरा काही दिवस आठ दिवस पहिलं उन्हात ठेवायचं असतं आणि नंतर मग थोडा थोडा वेळ दोन तीन तास उन्हात ठेवायचं आणि मग नंतर ते सावलीत आणून ठेवायची असतात ती झाडं तसं करतो तुळशीची झाडं भरपूर आहेत तुळस लावल्यामुळे ना तुळशीचं उत्पन्नही आम्ही घेऊ शकतो कारण कोणाकडे पूजा असते काय असते तर आपल्याला त्याच्या लोक घेतात ते तुळस बिळस असं त्यामुळे झाडं आणखीन सगळ्याचे व्यवस्थित करू शकतो तसंच